मला खेड्यामध्ये आज पण राहायला आवडते कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खूप मज्ज मस्ती मज्जा करायचो खूप खेळायचो आम्ही रविवार दिवस असला की सकाळी आम्ही पहिले गेम खेळायचो रांगोळ्या वगैरे काढायचो भांडुले खेळायचो आणि मग दुपारला वावरामध्ये जायचो बोरं आणायला वावरामध्येच जेवण करायला डबा डबा पण न्यायचो आणि जेवण झालं की मग नंतर बोरं वेचायचो शेंगा तोडायचो कापूस पण आणायचो वेचून मग वावरामधून तिकडून मस्ती करत करत घरी आलो की हातपाय धुवायचं हातपाय धुतले की आणखी खेळायला जायचं आम्ही टायर पण चालवायचो खेड्यामध्ये टायर पण खूप चालवता येते कारण खूप गर्दी पण नाही राहत सिटीमध्ये गाड्याच चालू राहते खेळायचे कसे जास्त गाड्या नाही चालन राहत आम्ही टायर पण चालवायचे सायकल चालवायचो मला खूप आवडते सायकल चालवायला आणि रस्त्यावर डब्बे खेळायचो गोटे खेळायचो ते खूप आवडते मला गोटे खेळून झालं की मग लप्पनछिप्पन खेळायचो लप्पनछिप्पन खेळून झालं की पकडा पकडना पकडनी खेळायचो पकडणा पकडनी खेळून झालं की एकमेकीला मारायचं एकमेकीला मारून झालं की म मग खूप अशी मजाक इकडल्या गोष्टी दिवसभराच्या गोष्टी करायचो वावरामध्ये काय काय केलं होतं काय काय नाही केलं होते ते सगळं आम्ही सांगायचं खेड्यामध्ये मला राहायला खूप आवडतं